आमच्याकडे पहिले ब्लॅक ॲन व्हाईट टी वी असायची नंतर बाबांनी रेडिओ घेतला मग त्यावरती रेडिओमध्ये आम्ही न्यूज ऐकायचो काहीे गाणी ऐकायचो नंतर परत रंगीत टी वी आली रंगीत टी वी घेतली आणि नंतर परत हँड्राइड मोबाईल आणि कांपुटर आता हँड्राइड मोबाईल आल्यानंतर तर आता त्याच्यावर इंटरनेटवरती सगळंच बघायला मिळते आगोदर तर छोटा फोन होता तो खूपच छोटा होता त्यामध्ये काय इंटरनेट नव्हता आगोता त असं आहे की पुण्यामधला माणूस आपल्याला इथे बुंढाण्यामध्ये दिसते आताची तंत्रज्ञान खूप मोठं झालेलं आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांना तो खूप उपयोगी पडत आहे